असा एक म्हणजे माझ्या जीवनातील प्रसंग होऊन गेलेला आहे माझी जी शिक्षिका होती तर त्यांना माझी पाककृती खूप जास्त आवडली होती मी त्या दिवशी माझ्या जो टिफिनचा डब्बा होता त्यामध्ये आलूची भाजी आणि मैद्याच्या पोळ्या जे होत्या तर ते करून गेली होती तर त्याचीच मला माझ्या शिक्षिकाने रेसिपी विचारली होती की तू इतक्या पांढऱ्या पोळ्या कशा बनवल्या आणि त्यासोबतच तुझ्या घरची भाजी इतकी चविष्ट कशी बनते मग मी त्यांना सहजपणे म्हटलं की माझी भाजी वगैरे माझी आई बनवून देते आणि ज्या ह्या पोळ्या आहेत तर त्यामध्ये कोणकोणती सामग्री वगैरे लागते तसं तर मी त्यांना तोंडी पण सांगितलं की नेमकं त्याच्यामध्ये कशा प्रकारे काय काय टाकला पण त्यांना अजून बरोबर जर त्यांना कधी बनवायची इच्छा झाली तर मी त्यासाठी त्यांना एका कागदावर बरोबर एकानंतर एक स्टेप बाय स्टेप त्यांना पूर्ण स्टेप्स लिहून दिल्या होत्या की म्हणजे कशा प्रकारे भाजी अन् ते पोळ्या बनवायच्या तर तर अशा प्रकारे मी कागदावर लिहून त्यांना शिकवतेय